महाराष्ट्रातल्या अनेक राज्यांमध्ये वाहतुकीच्या पारंपरिक पद्धती मध्ये बैलगाड्या घोडागाडी याप्रकारे होत्या काही ठिकाणी रेडे सुद्धा प्र प्रवासाकरिता वापरले जायचे कालांतराने या सगळ्या वाहतुकीच्या पारंपरिक पद्धती बदलत गेल्या त्यानंतर बस टेम्पो अशा प्रकारच्या मोठी वाहने आली त्याचप्रमाणे कार टॅक्सी ऑटो रिक्षा रेल्वे बस यांचा विकास झाला नंतर नंतर तर विमानमार्ग सुद्धा उपलब्ध झाले या सगळ्या पेक्षाही आत्ता आधुनिक पद्धतीने बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या चार्जिंगच्या गाड्या हेही उपलब्ध आहे सध्या च्या ट्रेनमध्ये याप्रकारे बॅटरीवरच्या गाड्या गॅसवरच्या गाड्या ह्या फार प्रमाणात वापरल्या जातात कारण यांचा खर्च त्यामानाने कमी आहे पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीत जहाजानेही प्रवास केला जायचा आता या पारंपरिक पद्धती काही प्रमाणात कमी झालेल्या आहेत बैलगाडी वगैरे घोडागाडी ह्या अगदी नामशेष झाल्या आहेत आणि त्याऐवजी लिक्विड पेट्रोलियमच्या गाड्या तसेच बॅटरीवर चालणाऱ्या चार्जिंगच्या गाड्या ह्या ट्रेंडमध्ये आहेत